मी इंग्रजी एक पुस्तक मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुस्तकाचे नाव होते सेव्हन हॅवेड्स ऑफ माय लाईफ हे पुस्तक इचीन झिमबर्ग यांनी लिहिलेलं आहे ते अनुवदित करत असताना अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने शब्दांचे अर्थ काढावे लागले शब्दांचे जे सरळ डिक्शनरीमध्ये अर्थ असतात असाच अर्थ वाक्यामध्ये असेल असे सांगता येत नाही यासाठी इंग्रजी वाक्याचा योग्य अभ्यास करून त्याला मराठीत अनुवादित करताना तोच अर्थ कसा येईल याप्रकारे त्याचं अनुवादन करावं लागतं अनुवादित करत असताना लेखकाने लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच पद्धतीने कशा येतील ही यामध्ये बघावे लागते